धावायला मग धावायला म्हणजे कसं आता आम्ही धावायला जाऊ ना तेव्हा म्हणजे आता आम्हाला असं पहिले असं वाटे का जोडजोडपणा आपली जडजडपणा आळसपणा थकल्यासारखं वाटे आता आम्ही जेव्हापासून धावायला जातो आम्ही सकाळी उठून तेव्हाचं आमचे ना कसे हातपाय दुखणं कमी होवं वाटते तरतरी वाटते आपण तिकडून आल्यावर कोणतं कामं करू शकतो आपल्या घरचे असे पाय तळपाय वगैरे असे आमचे दुखत होते पहिले माझेवालेगी तर ते आता काही दुखत गिकत काहीच नाही आता कसं बरं वाटते आपण कसं सकाळी उठून आपलं जाणं येणं आपलं चालू राहिलं तर थोडंसं बरं वाटते म्हणून त्याच्यासाठी आपल्याला जावं लागते